योगा केल्यामुळे दिवसभराचा थकवा हा योगामुळे दूर होतो त्याचप्रमाणे मनाला होणारा त्रास चिंता चिंता कशाची असेल तर ती पण दूर होते त्याचप्रमाणे मनावर एखादं दडपण असेल तर ते योगा केल्यामुळे दूर होतो असा हा योगाभ्यासाचा चांगला परिणाम आढळून येतो